लोकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी खरं तर अनेक सरकारी उपक्रम सरकारने सुरू केलेले असतात यातले दोन मुख्य उपक्रम म्हणजे मोफत औषधसेवा आणि मोफत निदान सेवा राज्यात आरोग्यसेवा संचालनालयामार्फत काही सेवा केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णालये स्त्री रुग् रुग्णालये उभारण्यात आलेली असतात सर्वांसाठी आरोग्य असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधक उपचारात्मक आणि पुनर्वसन आरोग्यसेवा जनतेला पुरवण्यासाठी शासन प्रयत्न करत असतं अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण जनतेला आरोग्यविषयक सेवा सु सुविधा पोचवण्यासाठी ग्रामीण रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत सार्वजनिक आरोग्य अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम क्षयरोग नियंत्रण कुष्ठरोग निर्मूलन इत्यादी कार्यक्रम केले जातात पावसाळ्यात गॅस्ट्रो हिवताप पाण्यामुळे होणारे इतर रोग होऊ नयेत म्हणूनही विविध योजना असतात गर्भवती माता बालकांसाठी अनेक योजना असतात कुटुंबकल्याण नसबंदी शस्त्रकिया गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात अजून एक योजना आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले कन कन्या कल्याण योजना यामध्ये एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यातील मुलींच्या नावे आठ हजार रुपयांचे बग राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते हे त्या मुलींना लग्न वयाच्या वीस वर्षानंतर मिळते दर वर्षी पल्स पोलिओचे डोस शून्य ते पाच या वयोगटातील बालकांना मोफत दिले जातात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही पण एक योजना आहे यामध्ये अनेक आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते तसंच गर्भधारणेपासून ते सोळाव्या वर्षापर्यंतचे सर्व लसीकरण सरकारमार्फत मोफत केले जाते सरकारी दवाखान्यात हे उपलब्ध असतं पण इतक्या साऱ्या सुविधा योजना असतानाही कधी कधी असं जाणवतं की अनेकजणांपर्यंत हे सारं पोचत नाही तर नगरसेवक जनसेवकांनी यावर थोडं काम करणं गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं